वीस दोन दोन हजार पंचवीसला आम्ही चेन्नईला फिरायला गेलो होतो तिथे पोचल्यानंतर आम्ही पहिले गार्डनमध्ये गेलो होतो गार्डनमध्ये खूप सारं पाहायला मिळाल्या नंतर मरीना बीचला गेलो होतो नरीना मरीना बीचला खूप काही पाहायला भेटलं बीचवर खूप सारे हे होते